हॅलो सत्कार हॉटेलशी बोलणं होत आहे का मला ऑर्डर द्यायचे आहेत जेवणाच्या ऑर्डर आहेत मला चिकन मसाला हवा होता पनीर चिल्ली हवी होती आणि डेजर्टमध्ये गुलाबजाम हवे होते तर तुम्ही ऑर्डर घेऊ शकता का आणि त्यामध्ये माझ्या काही थोड्या अटी आहेत मला चिकन मसालामध्ये मीठ कमी हवं आहे त्यामध्ये मसाले पण थोडे कमी हवे आहेत आणि गुलाबजामुनमध्ये साखर थोडी कमी हवी आहे आणि मीठ पण थोडं कमी हवं आहे चिकन मसाल्यात परत थोडं घरचे प्रॉब्लेम आहेत त्यामुळं तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता का हा मला अर्ध्या तासामध्ये ऑर्डर हवी होती तर माझा ॲड्रेस घ्या तुम्ही धामनी बजरंगबली मंदिर आठवडी बाजार

हो ऑनलाईन पे करतो

तुमचा स्कॅनर व्हाट व्हाट्सअपला मला पाठवून द्या तुम्ही हा ठीक आहे मी करून देतो तुम्हाला हा हा स्क्रिनशॉट पाठवून देतो